मराठी पिच्चर म्हणलं की मला तर खूपच आवडतात हळद हळद रुसली कुंकू हसलं ह्या पिच्चर खूप मस्त आहे त्याच्यामध्ये वर्षा उजगर व वर्षा उजगरकर बी राहतात त्या पिच्चरमध्ये आणि

असे मराठी पिच्चर मला आवडतात पण मला तसं म्हणजे फार असं आठवत नाही कोणचा हीर म्हणजे अशोक अशोक बेर्डे लक्ष्मण लक्ष्मण का बेर्डे आणि अशोक सराफ यांची पण पिच्चर चांगले आहे आणि मला तर जास्तीत जास्त व आपल्या अलका कुबलचा पुस्तक खूप खूपच आवडतात कारण की ते म्हणजे माहेरच्या साडीमध्ये पण असतात त्या पिक्चरमध्ये मराठी पिच्चरमध्ये फारसे पिक्चरमध्ये असतात खूप अलका कुबलची पिक्चर खूपच खूपच मस्त असतात रडण्यालायक मला ते जास्तीत जास्त वर्षा अलका कुबलची पिक्चर आणि लक्ष्मी अशोक सराफचे पिक्चर खूपच आवडतात गाणे पण मस्त राहतात त्याच्यावाले अशी ही बनवाबनवी अशोक सराफचं गाणं राहतात अलग अलग लक्ष्मीकांत बेर्डेचंही गाणं राहतात हे गाणे खूप बॉ बॉलिवूडमधूनच राहतात मस्त मराठी आणि मला तर यांचे गाणे पण खूपच आवडतात ऐकायला